पूजा करताना आम्ही की सगळ्यात अगोदर म्हणजे सकाळी लवकर उठणं अंघोळ करणे त्यानंतर जे काही देवाला लागणारं सामग्री म्हणजेच फुलं अगरबत्ती तेल वात दिवा यांसारख्या गोष्टी आपल्या गोळा करून देवाला नंतर पूजा करते वेळीस खाली चटई टाकून देवाला अगोदर फुलं घालून अगोदरच्या दि आधी घातलेल्या फुलांचे सगळे व्यवस्थित देवाचे फोटो वगैरे साफ करणे नंतर देवाला फुलं घालणे देवाची नामस्मरण करणे देवाला अगरबत्ती लावणे देवाला दिवा लावणे हे हे केले जाते